सर्वोच्च विक्रमाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास फॉरेस्ट भरतीदरम्यान तीस मिन्टात पाच किलोमीटर धावणे मी हे पूर्ण केलेलं आहे आणि माझं ध्येय हे एकच आहे निरोगी सुदृढ आणि तंदुरुस्त शरीर ठेवणे